हॅलो हां हां स्वदेस् प्रॉपर्टीजमध्ये कॉल लागला आहे का हो ॲक्च्युली मी घर शोधत होती तर मग मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर तुम्ही माझी हेल्प करू शकता ॲक्च्युली आम्ही घुलेवाडीत राहतो तर माझ्या मुलीच्या स्कूलच्या दृष्टीने मी त्याच एरियात घर शोधत आहे तर मग मला तेच रेटबद्दल वगैरे विचारायचं होतं की फ्लॅट्समध्ये किती इन्व्हेस्ट करावे लागतील आणि बिरेखी बंगलो वगैरे पाहिजे असेल तर हो मग म्हणजे तुमच्याकडे जर काही असेल बंगलो किंवा काही प्रॉपर्टी सेलसाठी तर मग तुम्ही मला त्यांची लोकेशन पाठवा आणि जेव्हा तुम्ही अवेलेबल असाल तेव्हा मला कॉल करा मग आपण बघून घेऊया पण ॲक्च्युली माझ्या मुलीच्या स्कूलसाठी सध्या आमचे जास्त अर्जंट होतं हो त्या एरियात तुमच्याकडे काही सेल सेलिंगसाठी तर तुम्ही मला तसं कॉन्टॅक् करा आणि हो फ्लॅटमध्ये पण चालेल किंवा मग रे सध्या रेंटने किंवा मग डायरेक्ट सेलिंगसाठी असेल तर ब्ल बंगलो वगैरे पण चालेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही हो मला मग मी माझ्याकडे आहे तुमचं कार्ड तर मग मी बघू आज मला जमेल तर आज किंवा मग मी उद्या डायरेक्ट तुमच्या ऑफिसलाच व्हिजिट करेल हो मग म्हणजे दिवसभर माझ्या ऑफिसच्या टाईममुळे मग तुम्ही मला मी सकाळी किंवा संध्याकाळी येऊ शकते तर मग मी म्हणजे सकाळी येऊ की संध्याकाळी येऊ एवढंच मला कन्फर्म सांगा मग मी तसं यायच्या पहिले तुम्हाला कॉल करेन हो चालेल ना मग संध्याकाळी मी फ्री असेल मग आपण तुम तुम्ही तसं त्या एरियात सर्च करून ठेवा मग मी एकदा ऑफिसला भेटून घेऊ आणि एकदा आपण डिरेक्टली जाऊन बघून घेऊयात हो चालेल मग तुम्ही फक्त एकदा चेक करून मला सांगा आणि काही रेट वगैरे कसे असतील ते पण तुम्ही थोडं सर्च करून ठेवा म्हणजे मग मी ऑफिसला आले तर मला भेटायला की तुम्ही मला डिरेक्टली सांगा मग सगळं हो हो हो हो चालेल हो पण मला त्याच एरियात पाहिजे हां हो कारण हो हो चालेल चालेल नक्की ठेवू मग ओके थँक्यू